होय आमच्या या चाच गावामध्ये खूप पर्यटक येत असतात आता आमच्या गावातले जी शेजारची आमच्या गावच्या शेजारचे जे काही गावं आहेत म्हणजे कसतवाडी आहे नळवाडी आहे सोनीवाडी आहे नांदूर शिंगोटी आहे असे सर्वच जे पर्यटक आहेत हे खूप लांब आणि अजूनही खूप लांब लांबचे पर्यटक आमच्या गावात येऊन भेट देत असतात विशेष करून पावसाळ्यामध्ये आणि यात्रेमध्ये खूप लांबून लांबून लोक येत असतात येत असतात आणि सगळ्यात पाहिलीच पाहिजे अशी ठिकाणं सर्वात प्रथम म्हणजे आमचं भोजापूर धरण त्याचबरोबर आमच्या गावची म्हाळुंगी नदी आणि आमच्या गावचं जे काही आमच्या गावची जे काय बाळूमामाचं मंदिर आहे ह्या तीन गोष्टी जरी आमच्या गावातून सर्वांनी येऊन खरंच बघून जाव्यात आणि नदीला आणि भोजापूर धरण बघायला मात्र पावसाळ्यात यावं कारण आमचं गाव इतकं सुंदर दिसतं ना पावसाळ्यामध्ये खरंच अक्षरशः मोर वगैरे येऊन नाचतात इतकी धमाल असते पावसाळ्यामध्ये इतका खरंच खूप सुंदर व्यू असतो कारण कोकणापेक्षाही खूप छान अशी हिरवळ हिरवळ झाडं आहेत वेगवेगळ्या प्रकारची झाडं डोंगर आहे नद्या दऱ्या आहेत त्यामुळे इतकं प्रसन्न आणि छान वाटतं आणि खूप लांब लांबनं हे पर्यटक हा जो आनंद आहे हे स्वर्गसुख बघण्यासाठी येत असतात कारण ज्यावेळेस पाऊस पडत असो त्यावेळेस डोंगरांच्या कडा निघत असतात इतक्या धो धो धो धूर त्या डोंगराच्या कडा वाहत असतात खरंच खूप छान दिसतं ते बघायला आम्ही त्या आम्ही शाळेतून बाहेर यायचो त्या कडा बघण्यासाठी कारण आमच्या शाळेच्या समोरच डोंगर होतं त्यामुळे पाऊस जर पडला तर शाळेच्या समोर लगेच डोंगरांच्या कडा वाहत आमच्या शाळेत पाणी वाहत यायचं इतक्या छान त्या कडा असायच्या असं वाटायचं की आता आपण खरोखर ते नाही का दुसऱ्या मोठेमोठे धबधबे असतात बघा तसे धबधबे बघायला आलो की काय इतकं भारी वाटतं खरंच खूप छान आहे त्याचबरोबर बाळूमामाचं मंदिर आमचं रिव असं मस्त डोंगरावरती आहे त्या डोंगरावरती जर उभं राहिला त्या मंदिरात जर गेलं तिथून संपूर्ण गाव नदी सगळं आणि झाडं हिरवळ डोंगर इतक्या छान दिसतात ना त्या डोंगरावरनं इतकं भारी आणि प्रसन्न वाटतं त्याचबरोबर दर आमुश्याला त्या गावात त्याच बाळुमामाची पंगत असते वेगवेगळे लोकं तिथे पंगतीला येत असतात पंगत जेवण करायला येत असतात म्हणजे लो खूप वेगवेगळे लोकं नवसाला नवस करत असतात त्यामुळे त्यांचे ते नवस पूर्ण झाले की ते पंगत वगैरे देत असं ते ते इतकं छान वाटतं त्या बाळूमामाच्या मंदिरामध्ये जर गेलं ना खरंच खूप प्रसन्न वाटतो खूप छान आहे त्याचबरोबर जत्रेच्या वेळीसुद्धा आमच्या गावातलं माहोल म्हणजे माहोल यार असं वाटतं काहीतरी मोठा सण उत्सवच आहे की काय काहीतरी कोणी मोठं वि आय पी लोकं येणार आहे की काय इतकं भारी असा माहोल असतो यात्रेमध्ये सुद्धा त्यामुळे ही ठिकाणं सर्वांनी नक्की पाहिलीच पाहिजे दुसरं आमच्या गावात येऊन दुसरं नाही काही केलं तरी चालेल पण एवढी ठिकाणं बघितल्याशिवाय खरंच कोणी नाही गेलं ना खूप छान वाटेल खूप सुंदर आणि खूप सुंदर नजारा आहे आमच्या गावचा हा सर्वांनी बघितलाच पाहिजे